आमच्या ओरिंदा टी व्हीला अपग्रेड करायचं आहे तर तुमच्याकडे अशी सुविधा उपलब्ध आहे का की ज्याच्यामुळे तो जो टी व्ही आहे तो स्मार्ट होऊ शकेल अशी स्मार्ट टी व्हीचं मॉडेल सध्याचं कुठलं आहे म्हणजे तुमच्याकडे एल जी दुसरं बरं बरं खरेदी करण्यासाठी आत्ता कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे